हां बोला कोण बोलत आहे हां हां हां हां आंब्याचे व्यापारीच आहोत बोला

आपल्याकडे हापूस असतात नाही रायवळ देखील आपल्याकडे असतात पण हापूस असतात पण तुम्ही आंबे घेणार कसे म्हणजे पाटीवर घेणार

अच्छा अच्छा अच्छा पाटी कमीत कमी एक पाटी तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत जाते हापूसची रायवळची दोनशे अडीचशे रुपयात भेटेल हो

देवगडचा आपण आपल्या अलीबागमध्ये देवगड हापूस नाही लागत ना अलिबाग मध्ये अलीबागचेच हापूस पिकता होतात

हां बोला हां मी काय बोलतो तुम्ही जर समजा पाटीवर जास्त आंबे आणि जास्त पाट्या असा हे हे पा पाच सहा पाट्या घे परड्या घेतल्या तर तुम्हाला कमी करून देऊ ना

हां ठीक आहे अहो नक्की कमी करू नक्कीच कमी करू हां या भेटा तुम्ही आपण नक्की बसू आणि चर्चा करू त्याच्यावर हां तुम्हाला वेळ असेल तेव्हा केव्हाही या आपल्याकडे आंबे तयार असतात नाही नाही पाटी भरलेली आहे प हॅलो हॅलो झाडावरून आंबे उतरले की उजळलेले आंबे असतात ते तयार होणारे ते दोन ते तीन दिवसात पिकतात आंबे ते पाटी भरली जाते मग हां हो

हां हां चालेल चालेल हां हां हां हो हो हो